अकोला जिल्ह्यात असे स्थानिक पर्याय भरपूर आहे हॉटेल्स आहेत काही भाडेक भाड्याने रूम्स मिळतात आणि भाड्याचे म्हटलं तर भाड्या भाडं त्याचं दोन तीन हजार असतं सर्व सोयी असतात दोन रूम बेडरूम किचन आणि टॉयलेट बाथरूम आणि सर्व प्रकारच्या सोई सुविधा सुविधा असतात नळ पाणी सर्व सुविधा असतात